मी ऑनलाईन मिशोवरून एक साडी ऑर्डर केली जी की फक्त सहाशे अठ्ठावन्नला होती आणि तीच साडी दुकानात नऊशे रुपयाला होती त्यामुळे मला ती खूप परवडली मला असं वाटलं नव्हतं की बा एवढी छान साडी येईल म्हणजे कमी रेटमध्ये आणि दुकानामध्ये एवढी महाग आहे ऑनलाईनमध्ये एवढी स्वस्त आहे आणि कमी याच्यामध्ये माझा जाण्याचा टाईम पण वाचेल येणं जाणं म्हणजे पेट्रोलचा खर्च आलाच त्यामध्ये त्यामुळे मी ऑनलाईन ऑर्डर केली तर मला वाटलेलं की एवढीच छान येईल पण कापड खूप सॉफ्ट आला त्यावरची वर्क एम्ब्रॉयडरी वर्क म्हणजे खूप छान आली म्हणजे प्राईजच्या हिशेबाने ती साडी खूप खूप छान होती आणि दुकानापे दुकानात गेलं की टाईम जातो गर्दी असतो सपोकेशन जाणं येणं खूप त्रास होतो आणि मी ऑनलाईन घरच्या घरून ऑर्डर केला माझा टाईम पण वाचला आणि मला नाही आवडली तर मी रिटर्न पण करू शकते ती मला फ्री डिलेवीरी होती त्यामुळे मला काही चार्जेस लागले नाही डिलेवरीचे मला घरपोच सेवा मिळाली आणि कापड पण खूप छ खूप छान मिळाला म्हणजे जे सोचलं होतं त्याच्यापेक्षा पण खूप बेटर साडी आली आणि त्यामुळे मी तुम्हाला रेटिंग पाचपैकी पाच देते धन्यवाद